आज आमच्या घरामध्ये पाण्याचं बिल आलं होतं ते नेहमीपेक्षा खूप जास्त आले तर त्याचं वाढीमागची कारणं मला समजून घ्यायचे आहेत तर नेमकं काय असं झालं असेल आता सध्या उन्हाळा चालू आहे त्यामुळे नक्कीच पाण्याचा वापर जास्त होतो आहे किंवा जास्त प्रमाणात वेगवेगळ्या गोष्टींसाठी पाणी वापरलं जातं आहे हे सगळं बरोबर आहे पण त्याची त्याच्या बाबतीत मूल्यांकन आता करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं पाण्याचा वापर थोडा काटकसरीने किंवा जपून करणं गरजेचं आहे हे असं वाटतं त्यामुळे आता घरगुती कामांमध्ये बदल करावं लागणार आणि ज्या एककामध्ये ती युनिट असेल किंवा इतर कोणते एककामध्ये ते जे पाण्याचं मोजमाप केलं जातं त्याबद्दल आता माहिती घ्यायला लागणार आहे आणि जलप्राधिकरणाशी संपर्क साधण्याची या इथे गरज आहे सध्या आपल्याला त्यामुळे पाण्याचा जपून वापर करा फक्त आत्ता जे वा बिल आलेलं आहे आपलं वाव वाढवून त्या इथून पुढे असं बिल येणार नाही याच्यासाठी किंवा आत्ताचं जे बिल आलेलं आहे ते आपल्या आपल्या वापरानुसार ते योग्य आहे का हे सगळे तपासून घेण्यासाठी आता पा जल विभागात संपर्क करण्यात करणार आहे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी सध्या घेतलेला आहे आणि त्यांना मोबाईलवर मी आत्ता कॉल करतो